भारतामध्ये सध्या सर्वात मोठ्या पर्यावरणीय समस्या आपल्याला दिसत आहेत त्यामध्ये प्रदूषण भूस्खलन नद्यांना पूर येणे त्याचबरोबरीने अतिरिक्त अशी जंगलतोड यासारख्या अनेक समस्यांनी पर्यावरणाला ग्रासले आहे आमच्या आजूबाजूच्या नद्या जंगले डोंगर टेकड्या समुद्र शेती माती यामध्ये प्रदूषणाचा शिरकाव झालेला दिसतो स्वच्छ पाण्याच्या नद्या आज गटारगंगा झालेल्या दिसतात जंगलं ही वेगवेगळ्या कामांसाठी तोडली जात आहेत आमच्या कोकणातले डोंगर तर सपाट करण्याचा उद्योग अनेक लोकांनी चालवला आहे जंगलातील जैवविविधता लक्षात न घेता जंगलाचा वापर फक्त जळाऊ कामासाठी किंवा पश्चिम महाराष्ट्रातले कारखाने साखर कारखाने चालवण्यासाठी करावा असाच यांचा हेतू दिसतो टेकड्या वेगवेगळ्या खाणकामांसाठी फोडल्या जातात रस्ते बनवण्यासाठी दगड आणि त्याच्या दगडाच्या खाणी तयार केल्या जातात आमच्या कोकणाच्या आजूबाजूला असणारा समुद्रसुद्धा प्रदूषणाच्या विळख्यात आहे अनेक प्रकारचे तेलाचे तवंग सातत्याने समुद्रामध्ये तरंगताना दिसतात अनिर्बंध होणारी मासेमारी समुद्राचा तळ खरवडून काढणारी जाळी यामुळं समुद्री जीवन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे काही वेळा तर समुद्रातून मासे मिळणंच बंद होतं की काय अशी परिस्थिती आहे शेतकऱ्यांच्या शेतातील माती अतिरिक्त खतांमुळे अतिरिक्त पाण्यामुळं नापीक बनत चालली आहे शेतजमिनीचा कस पोत हा कमी होत चालला आहे आम्हाला आजूबाजूच्या निसर्गामध्ये वावरताना जाणवत आहे की उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा या ऋतूंमध्ये बराच बदल झाला आहे उन्हाळ्यात अधिक कडाक्याचं ऊन पावसाळ्यात जोरदार पाऊस आणि हिवाळा ऋतूमध्ये सुद्धा अधिक प्रमाणात पडणारा पाऊस दिसू लागला आहे नद्यांची पात्रं बदलत आहेत अतिरिक्त रेती उपशामुळे नद्यांना पूर येत आहेत या सगळ्या बदलांचा परिणाम कोकणातील माणसांवर होत आहे थोड्याफार फरकाने भारतातही या समस्या आपल्याला दिसत आहेत